अच्छा अच्छा बरं बरं अच्छा अच्छा हां चालेल ना करू करू शकतो करू शकतो तर तुम्ही कुठून मुंबईवरून निघणार ना हां तर मुंबईवरून निघायचं म्हटलं तर आपल्याला सगळ्यात जवळचा मुंबईचा घोडबंदरचा किल्ला आहे ठीक आहे हां त्याच्यानंतर वसईचा किल्ला आहे हां ते जवळ जवळ आहेत त्याच्यामुळं आपल्याला ते पटकन कवर होतील आणि मग तिथून पुढं आपण ह्याला जाऊ मुरुड जंजिरा किल्ला अलिबाग अलिबाग अलिबाग साईडला आहे गाडी आता मला सांगा तुम्ही तुमची गाडी घेऊन येणार आहे की मग मला माझी गाडी घ्यायला लागणार जर तुमच्याकडं गाडी असेन अच्छा अच्छा तर मग बरं बरं चालेल ना आणि खाण्यापिण्याचं कसं असेल म्हणजे मला माझं करावं लागेल की तुमच्याकडून मिळेल मला कसं काय हां म्हणजे आता हेच बघा आपल्याला घोडबंदर आणि वसईचा लवकर होऊन जाईल एका दिवसात ते दोन होऊ शकतात पण मुरुड जंजिरा जो आहे तर त्याला आपल्याला त्याला एकट्यालाच एक दिवस जाईल हां चालेल ना चालेल ना चालेल चालेल आता बघा माझं कसं आहे मी एका दिवसाचं पाच हजार रुपये घेतो हां ठीक आहे कमीजास्त करून तर करून घेऊ आता हे बघा ह्याच्यात ह्याच्यात नाही काहीतरी आपल्याला जवळपास एक पाच सहा किल्ले तर कवर करता येतात ठीक आहे पाच सहा किल्ले कवर हे आपले हे आपले होईल साधारण एक चार दिवसात आपण कवर करू शकतो बघा घोडबंदर वसई मुरुड जंजिरा त्याच्यानंतर रायगड सिंहगड आणि देवगिरी हां एका ह्या नाही एका रूटने जातील सगळे एका रूटने ते कवर करू आपण आता बघा एक मग सगळं वीस हजार रुपयांमध्ये आपण डन करू जाऊ द्या पंधरा हजारामध्ये पंधराच्या खाली नाही कारण की आता बघा चार पाच दिवस फिरायचं म्हणल्यानंतर तेवढं मला पण परवडलं पाहिजे का नाही हां ते ते सोड ते सोडून पंधरामध्ये डन करा कारण की मला पण परवडलं पाहिजे बायका पोरं आहेत आहे का नाही हां चालेल चालेल बरं बरं चालेल चाल काही हरकत नाही हा माझं नाव हां माझं नाव प्रशांत कुमार तुम्ही सेव करू शकता ओक ओक धन्यवाद